शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच्या प्रमुख संधी अशा आहेत की एकत शिक्षणा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले पगार पण मिळतात लोकांना आजकाल आता ते थोडं कमी झालं आहे कारण शिक्षण क्षेत्रामधल्या नोकरीच्या संधीच मुळात कमी झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर थोडाफार परिणाम होतो पण एक संधी अशी सांगता येईल की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी प्राथमिक क्षेत्रापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत तुम्हाला लहान मुलांशी आणि तरुण पिढीशी तुम्हाला कनेक्ट राहता येतं आणि ही मला वाटतं एक मोठी संधी आपल्या देशामध्ये तरुण लोक जास्त असल्यामुळे नवीन जे सगळं शिक्षण असतं त्यांना ते नव्या पिढीला पटकन ग्रास्प होतं त्यांच्याकडून तुम्ही शिकू शकता आणि मुख्यतः त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तु जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा बनतो आणि तो आशावादी बनतो म्हणजे तुमच्या वयानुसार जर तुम्हाला काही मानसिक थकवा आला असेल किंवा कंटाळा आला असेल किंवा जगताना असे काही छोटे मोठे दुःखद प्रसंग घडतात आणि तेव्हा आपलं मन निराश होतं पण जेव्हा तुम्ही अशा तरुणांच्या सानिध्यात रा असता कायम किंवा उलटं आहे लहान मुलांच्या सानिध्यात सुद्धा तुम्ही जेव्हा असता शिक्षण च्या मार्गाने तेव्हा नक्कीच तुमचं मन हे सतत आशावादी राहतं आनंदी राहतं हा एक मोठा फायदा शिक्षण क्षेत्रामध्ये राहण्याचा आहे दुसरा एक संधी अशी आहे की ज्ञान हे दिल्याने वाढतं त्यामुळे त्या ज्या विषयामध्ये तुम्ही शिकवता त्या विषयामध्ये तुमची प्रगती होत जाते आणि दिवसेंदिवस तुमचं जे ज्ञान आहे ते पॉलिश होत जातं कारण तुमच्यासमोर श विद्यार्थी असतात आणि त्यांना रोज काही म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की त्यांना रोज नवीन नवीन यूटूबवर आणि मोबाईलवर सतत काहीतरी नवीन मिळत असतं आणि त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय सांग सांगता त्यांना याकडे त्यांचं लक्ष असतं की एक शिक्षक म्हणून कारण त्यांना इन्फॉर्मेशन तर गुगलमधून पुरवलीच जाते सगळ्या प्रकारची तर त्यांना आता इन्फॉर्मेशन मा किंवा माहितीची गरज नसते तर त्यांना ती माहिती समजावून सांगण्याची गरज असते त्यांना त्याची उदाहरणं देण्याची गरज असतात आणि ती जी माहिती आहे त्याचा आयुष्यामध्ये वापर कसा करायचा हे शिकवण्याची गरज असते आणि ते शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवणं आवडत असेल तर शिक्षण क्षेत्र ही एक तुमच्यासाठी खूप सन मोठी संधी ठरते की जिथे तुम्ही नवे आणि अजून एक संधी शिक्षण क्षेत्रातली की तुम्ही तुमच्या मनातले तुमच्या कल्पनेतले वेगवेगळे जे प्रयोग आहेत ते तुम्ही या तुमच्या विद्यार्थ्यांवर करून बघू शकता त्याचे काय आउटपुट येतात आणि म त्यानुसार तुम्ही तुमचं विषय जो आहे तो जास्त चांगल्या पद्धतीनं शिकू शकता शिकवू शकता आणि आव्हानं म्हटली तर खूपच आहेत कारण पूर्वीच्या काळी जी एक गुरु परंपरा होती त्याच्यामध्ये गुरु हे श्रद्धास्थान होतं आणि एक फार पूर्वी तर गुरुच्या घरी जाऊन राहायची आणि राहायचं आणि शिकायचं अशी पद्धत होती पण आजकाल तसं नाही आहे वर्गामध्ये साठ साठ मुलं असतात आणि शिक्षक वर्गामध्ये जातो आणि मुलांना मोबाईल हे फार मोठं डिस्ट्रॅक्शन आलेलं आहे मोबाईल नव्हे तर मूवी आहेत सिनेमा आहे यू इंटरनेट आहे आणि अशा खूप गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मुलं या सगळ्या गोष्टीपासून थोडी बाजूला गेलेली आहेत अणि ती सतत अशा एका आकर्षणाच्या दुनियेत जगत असतात की त्याना दुसऱ्याची गरज नाही आहे त्यांना मा मुख्य आव्हान शिक्षण क्षेत्रातलं हे आहे की त्यांना माणसाची गरज नाही आहे म्हणजे शिक्षण तुम्हाला संस्कार देतं तुम्हाला माणसामाणसातले संबंध कसे ठेवायचं ह्याचं पण आपल्याला थोडंसं शिक्षणातून आपल्याला कळत असतं आणि शेवटी आयुष्याच्या अंतापर्यंत माणसाला माणूसच लागतो कुठल्याही भौतिक सुविधा या माणसाला पुरे पडू शकत नाहीत पण आजकाल असं झालं आहे की त्या भौतिक सुविधांमध्येच ती आज आजची जी मुलं आहेत ती इतकी गुरफटलेली आहेत की त्यांना मोबाईल असला की त्यांना माणूस नसला तरी चालतो त्यांना कोणाची गरज नाही आणि गरज नाही म्हणता म्हणता ती इतकी एकलकोंडी होतात की मोठ्या प्रमाणावर आत्महत्यांचं प्रमाण आपल्याकडे दिसून येतं की खूप प्रमाणावर आपल्याकडे जी टीनेजर्स मुलं आहेत ती आत्महत्या करताना आपल्याला दिसतात आपल्या आजूबाजूला

या सगळ्या त्यांच्या त्यांना आकर्षित करणारी जी ही जी साधनं आहेत मोबाईल वगैरे तर त्याच्यापासून त्यांना आपल्या विषयाकडे कसं आणायचं किंवा माणसामाणसामध्ये संबंध ठेवायला एकमेकांमध्ये छान रिलेशन मेंटेन करायला कसं ठेवायचं किंवा त्यांना स्वतःवरचे जो मानसिक ताबा आहे तो कसा ठेवायला शिकवायचा किंवा त्यांना सतत आनंदी राहायला कसं शिकवायचं त्यांना प्रेरणा कशी द्यायची आपण हे फार मोठं आव्हान आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये दिसतं आजकाल शिक्षकांसाठी आणि त्यासाठी शिक्षक सुद्धा खूप अपडेट नसला जरी खूप तरी सुद्धा तो खूप डिव्होटेड असला पाहिजे विद्यार्थी हे त्याचं पहिलं प्रेम असलं पाहिजे त्यामुळे त्याचा विद्यार्थी आहे हा कुठल्या विषयाचा आहे याच्यापेक्षा तो एक विद्यार्थी आहे आणि तो एक माणूस आहे आणि तो माण त्याच्यातल्या माणसाला सुद्धा आपण काहीतरी आपलं काहीतरी माणसामध्ये सुद्धा आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे शिक्षक म्हणून आणि कुठेतरी त्याच्यावर आपल्याकडून नकळत संस्कार हे करायचे नसतात ते नकळत होतात त ते आपल्या वागण्यातून नकळत झाले पाहिजेत आणि अशा सगळ्या ज्या तरुण पिढीला मार्ग दाखवण्याचं काम आपण करत असतो त ही शिक्षक म्हणून एक फार मोठी संधी आपल्याला मिळते आणि आप ती फार आनंददायी गोष्ट आहे की देशाची भावी पिढी जिथे घडते तिथे आपल्याला काम करायला मिळतं त्याचा पाया रचायला आपल्याला मिळतो आपण शिक्षक म्हणून जे जे काही देऊ शकतो ते आपल्याला देण्याची संधी तिथे मिळते त्यामुळे खूपच आव्हानं आजकालच्या जगामध्ये शिक्षण क्षेत्रात आहेत तर पण संधीही आहे त्यामुळे जो उत्तम शिक्षक आहे जो हाडाचा शिक्षक आहे त्यालाही एक संधी समजतो तो आणि तो या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढं मॅक्झिमम आपलं स्वतःचं ज्ञान वाटता येईल तेवढं तो वाटतो